ग्रामीण शेतीमध्ये कुशल कामगार शोधणं हे खूप मोठं आव्हान झालं आहे आणि ते टिकवणं पण खूप मोठं आव्हान झालं आहे कारण आजकाल कामगारांना गरज नाही आहे असं दिसून येतं आहे आणि मालकालाच जास्त गरज झाली आहे असं असल्यामुळे खरं तर कामगारांच्या पाया पडण्याची वेळ आज शेतकऱ्यांवरती किंवा शेती करणाऱ्यांवरती येत आहे आणि त्यामुळेच तर खूप मोठं आव्हान हे म्हणायला लागेल आणि आव्हानाला प्रती उत्तर देत असताना शेतकऱ्यांना खूप संघर्ष करायला लागतो एक तर कामगारांची कमी आणि त्यातच कामगारांचं जर समजा मनमानी चालत असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते बॅलन्स करता करता दोन सर्व गोष्टींचा खूप अडचणी अडथळे येत असतात सध्याच्या काळात रोजंदारीचे दर जर बघायला गेलं अलीकडचा दर तर अडीचशे ते तीनशे रुपये सरासरी चालू आहे परिसरानुसार विभागानुसार दर कमी जास्त आहेत आणि काही काही ठिकाणी तर चारशेपर्यंतचाही रोज चालू आहे त्यामुळे आजकाल वाढत्या महागाईनुसार रोजंदारी वाढत आहे आणि या सर्व गोष्टींचा खूप मोठा परिणाम शेतकऱ्यावरती होत आहे कारण शेतीमालाच्या भावामध्ये चढ उतार होत असल्याने आणि शेती परवडत नसल्याने शेतकरी आधीचच नाराज असल्यामुळे कामगारांच्या पुढे पुढे करणं त्याला नाईलाज झालेलं आहे आणि त्याच्यावरती कुठलाही उपाय नाही आहे असं मला वाटतं